ओलावाले दादा आपण अकोला ते शेगांव निघालेलो आहोत परंतु आपण ज्या रस्त्यानी जात आहोत त्या रस्त्याला खूपच जास्त गर्दी आहे तर आपल्याला दुसरा कुठला रस्ता आहे का थोडं मला एकदा तुम्ही बघून सांगता का जर दुसरा रस्ता असेल तर आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकतो ह्या रस्त्याला खूपच जास्त गर्दी आहे किती वेड लागेल सहसा आपल्याला पोहचायला तरी पण आणि जर दुसरा रस्ता असेल तर दुसऱ्या रस्त्याने आपण लवकरात लवकर पोहोचू असं तुम्ही एकदा श तुमच्या याच्यामध्ये बघा मॅपमधे आणि मॅपमधे बघून मला सांगा आणि मग आपण त्या हव्या त्या नवीन रस्त्याने जाऊ शकतो मग म्हणजे जेणेकरून आपण लवकरात लवकर पोहोचू आपल्या ठिकाणी एकदा बघून तुम्ही सांगा मला